नमस्कार शिवम फॅमिली रेस्टॉरंट नाही इशू काही नाही ॲक्चुअली कॉल्स चालू असतात ऑर्डर्स चालू असतात ना त्याच्यामुळे डिलेवरीसाठी कोणकोण फोन करतात होम डिलेवरीसाठी त्यामुळे असेल बिझी बोला हां ॲक्च्युली तुम्ही आता रेस्टॉरंटमध्ये फोन केला आहे रिसॉर्टचा आम्ही तुम्हाला नंबर नंतर व्हॉट्सअप करतो आता तुम्हाला पाहिजे तर ऑर्डर्स काय असेल तर सांगा तुम्ही काय कसं काय प्रिपेर करणार आहे हां हां किचनसाठी डिपेंड आहे तुम्ही काय प्रिपेअर करता ते म्हणजे तुम्हाला स्नॅक्समध्ये पाहिजे स्टार्टर्स पाहिजेत वेलक मेन कर्स पाहिजेत की कसं काय पाहिजे हां आहे म्हणजे तुम्हाला ओपन पाहिजे की पॅक पाहिजे ॲक्च्युली तुम्ही जर विला पाठचा आमचा घेतलात तर त्यात सगळंच मिळेल तुम्हाला आणि इथे रेस्टॉरंटच्या पा बाजूला पाहिजे तर ओपन पण मिळेल आणि पॅक पण मिळेल दोन्ही आहे किती तासासाठी पाहिजे तुम्हाला दररोज तीन ते चार तास ॲक्च्युली

पण तुम्ही त्याला डेकोअर करणारात की नुसतं फक्त तसंच वापरणार नाही मग डेकोरचं मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देईन डेकोर आम्ही नाही करत डेकोरसाठी आम्ही ऑर्डर्स देतो बाहेर तर त्याचा प रेट दोन हजार रुपये परत अव्हर आहे तेच तुम्हाला विचारलं मी स्नॅक्समध्ये तुम्हाला काय पाहिजे म्हणजे तसं सामोसा वडापाव अशामध्ये पाहिजे की चायनीजमध्ये पाहिजे साऊथ इंडियनमध्ये काय पाहिजे डोसा वगैरे पाहिजे का डोसा उत्तपाव हां मेल तुम्हाला मी लिस्ट पाठवतो सगळे अवेलेबल आहेत फक्त तुम्हाला थोडे आधी ऑर्डर द्यावी लागेल कारण डोसा उत्तपासाठी पीठ घालावं लागतं म्हणून बाकी काय लंचला व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहेत तुम्हाला जे प्रिफेर करायचं आहे फिश पण आहे मटण आहे चिकन आहे त्यामध्येसुद्धा तंदुरी मिळेल किंवा तुम्हाला चायनीज ते सर तुम्ही ठरवू शकता कॉस्ट तर आमचे फिक्स आहेत सगळं तसं बघायला गेलं तर वेज सगळ्यात स्वस्त पडतं सर हां त्यातल्या त्यात नॉनव्हेजमध्ये चिकन चिकन थाली घेतलं तर तुम्हाला एक एकशे ऐंशी नव्वदपर्यंत पडेल त्यामध्ये भात चपाती नाही बल्कमध्ये म्हणजे तशी नाही आम्ही थाळी सिस्टीमध्येच देणार नाहीतर तुम्हाला मग तशी ऑर्डर वेगळी द्यावी लागेल म्हणजे बिर्याणी वगैरे असेल तर आम्ही बल्कमध्ये करतो चिकनची वगैरे तशी बल्कमध्ये ऑर्डर नाही होत सर कारण ते प्लेट किंवा कसा प्लेटवरती पाहिजे की हॅलो हां किलोमध्ये किलोमध्ये बाराशे रुपये किलो पडत

त्याचे बारा हजार होतात ना मग तुम्ही एक हजार रुपये कमी द्या मी एक काम करतो सर तुम्हाला मी तुम्हाला सगळ्या चार्ट पाठवतो तुम्ही एकदा बघून घ्या आणि मग मला तशी ऑर्डर द्या ब्रीफमध्ये ओके थँक्यू